माझी म्हातृभाषा म्हणजे मराठी आणि मला नाही वाटत की माझी मातृभाषा मराठी याच्याामध्ये काही कमी आहे कारण मराठी भाषा ही संस्कृत भाषे मधनं उत्पन्न झाली आहे मराठी भाषा ही महाराष्ट्रात सर्वात अधिक बोलली जाणारी अशी भाषा आहे मला माझा मातृभाषेचां खूप अभिमान आहे आणि मी मराठी असण्याचा अभिमान आहे मी नेहमी म्हणेन की लाभले आम्हास भाग्य मला मी मराठी बोलतो